भौगोलिक पुस्तके ही खूप महत्त्वाची आहे आणि ती आमच्यासाठी खूप चांगली आहे आम्ही ते वाचण्यास प्राधान्य देतो आणि आम्हाला ते आवडते पण आणि ओडिओबुक पण आम्ही ऐकले आहेत ऑडिओबुकचे नाव आहे भौगोलिक चिंतन